मला सर्वात आवडते आध्यात्मिक प्रवचनकार हे खूप प्रकारचे प्रवचनकार आहेत पण त्यातल्या त्यात पंडित विष्णु शर्मा हे खूप मला आवडत आहेत त्यांची मी अनेक प्रवचने ऐकलेले आहेत त्या प्रवचनातून नवीन ऊर्जा भेटते आणि यांची मला माहिती सर्वप्रथम आस्था चॅनल या वाहिनीवरून आम्हाला भेटलेली आहे त्यामुळे सर्वांनी हे प्रवचन ऐकणे खूप गरजेचं आहे